हां हॅल्लो गुड मॉन्निंग तुला पुरण तुला पुरणपोळी करता येते काय हां रेसिपी सांग मला कोणकोणती सामग्री लागते हां घेतली धुतली मग पुढे काय करायचं आहे हो टाकली त्याच्यानंतर हो झालं बरं टाकली हां फिरवलं भिजवलीच आहे हो केलं हो केला हो गोल गोल लाटलं मी हं लावलं हो टाकलं आणि पोळीपण केली हो शिजवली बरं झाली मी खाऊन दावतो आणि ये मग तू पण हो ठीक आहे